लहानपणापासूनच मला गायनाची खूप आवड असल्यामुळे एखादा सुंदर असं पद शास्त्रीयदृष्ट्या आणि चांग कुठल्या तरी एका अशा उठावदार रागामध्ये जसं भूप असेल किंवा अजून ठुमरी या गायकी प्रकारात असेल एखादा चांगलं पद तर त्याचा भरपूर रियाज करून आणि चांगलं शास्त्रीयदृष्ट्या त्याचं परत आलाप ताना आळवून एखादा गाणं जर मी चांगलं गाऊ शकेन आणि ते सादर करू शकेन एखाद्या गणपती उत्सवात किंवा नवरात्रीत असं आमच्या पूर्ण सोसायटीपुढे वगैरे तर माझं ध्येय होतं की उडत्या चालीची चित्रपटातील गाणी अशी न म्हणता एखादं किशोरी आमोणकरचं सहेला रे किंवा एखादं अवधूत दातेचं लता मंगेशकरचं जसं मन मोराचा कसा पिसारा फुलला वगैरे ही जी गाणी आहेत जी पॉप्युलर पण आहेत आणि जर वेगळी पण आहे ज्याला शास्त्रीय त्याचा शास्त्रीय रागांची जोड आहे असं मला जास्त माझं ध्येय किंवा माझ्या आकांक्षा होत्या की या क या क्षेत्रात मी काही तरी कॉन्ट्रीब्युशन करावं काही तरी माझा सहभाग नोंदवावा म्हणून मी असं माझ्या पुढील काही वाटचालीत असं बघते की मला ही संधी मिळेल आणि मी त्याचं सोनं करेन धन्यवाद